राज्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर भरपूर आव्हानांचा सामना करावा लागलेला आहे जी कोणी राजे महाराजे होऊन गेलेले आहेत प्रत्येकाने आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी एकमेकां समोर नवीन नवीन आव्हाने ठेवलेली आहेत अशाच प्रकारे चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्यामध्ये त्यांनी साम्राज्य जेव्हा स्थापन केलेलं त्यांनादेखील खूप आव्हानांचा सामना करावा लागलेला होता समोरे जावं लागलं होतं त्यांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात एक मे जो दिवस आहे हा कामगार दिवस म्हणून साजरा केल्या जातो महाराष्ट्रालासुद्धा वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता परंतु तो पूर्ण होऊ शकलेला नाही तर राज्यामध्ये अशा वेगवेगळ्या घटना घडत असतात की ज्यामुळे राज्याला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते